पोहणे ही एक आनंददायक ताजेपणा देणारी गोष्ट आहे आरोग्यास आरोग्यास खूप चांगली गोष्ट आहे लोकांना उन्हाळ्यात पोहायला खूप आवडते आणि त्या आनंदाचा अनुभव वाटतो कोणाला शांत सरोवरात पोहले आवडते तर कोणाला समुद्र ठिकाणी व बाकी स्विमिंग पूल ठिकाणी पोहायला प्रत्येकाची वेगवेगळी आवड प्रत्येक व्यक्तीला पोहण्याची जागा निवडताना असणारी पसंती वेगवेगळी असली तरी खाली तरी समुद्रकिनारी खूप आनंददायक वातावरण असतो स्विमिंग पूल सर्वात सुरक्षित व सोयीस्कर परत शहरी भागात बहुधा ब बहुतेक ठिकाणी तर सहसा स्विमिंग पूलच असतात कारण त्या त्यावर नियंत्रण ठेवता येते व मुलांना पोहणंही शिकवता येते उत्तम ठिकाण पूलमध्ये तापमान नियंत्रण व खोल उथळ भाग असल्याने गॉगल्स फ्लोटर्सचा वापर करून पोहता येते मुलांना समुद्रकिनारी कोकण आणि गोवासारखे ठिकाणी समुद्रकिनाऱ्याचे पोहण्याचे भरपूर ठिकाणं आहेत व फिरण्याचेही